नमस्कार बोला हां नमस्कार बोला हा येतो आहे आवाज बोला

नमस्कार बोला हो करवीर नगर वाचन मंदिर बोला हो बोला ना कोणती पुस्तकं हवी आहेत आपल्याला

अच्छा नाव नोंदणी फ्री जी आहे तर ती फी एक हजार रुपये आहे आणि महिन्याला दीडशे रुपये चार्जेस आहेत पण जेव्हा तुम्ही नोंदणी रद्द करता त्यावेळी एक हजार रुपये डिपॉझिट तुम्हाला परत मिळते

हो आहेत अगदी सत्तराशे पंच्याहत्तरपासूनचे जे छपाईची पुस्तकं आहेत ते आमच्याकडे उपलब्ध आहेत

हो अतिशय लोकप्रिय कादंबऱ्या आहे आणि आमच्याकडे उपलब्ध आहे हो नक्की तुम्ही या हो नक्की तुम्ही या तुमचं नाव नोंदवा आम्ही उपलब्ध असणाऱ्या सगळ्या कादंबऱ्या तुम्हाला दाखवू सकाळी आपली नऊ ते संध्याकाळी आठपर्यंत चालू असते लायब्ररी फक्त दुपारी दोन ते तीन जेवणाची सुट्टी राहते हो फक्त तुमचं आधार कार्ड घेऊन या पत्त्यासा म्हणजे पत्ता तुमचा कन्फर्मेशनसाठी हो डिपॉझिट फॉर्मसोबत भरावं लागेल आणि पहिल्यांदा दीडशे रुपये तुम्ही भरायची आवश्यकता नाही दुसऱ्या पुस्तकावेळी तुम्ही दीडशे रुपये भरू शकता तुम्ही घेत हां घेतलेल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत तुम्ही ते बदलून घ्यायचं जर का तुम्हाला ते जास्त दिवस वाचायचं असेल तर साधारणत पाच दिवस आम्ही तुम्हाला देतो पाच दिवसानंतर तुम्हाला फोन येईल त्या दिवसात तुम्ही जमा केलं तर ठीक आहे नाहीतर दहा रुपये दंड राहतो त्याला हो आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे आहे आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आम्ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे

नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय नाही आहे पण त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना आम्ही एक पुस्तक छोटंसं गिफ्ट देतो नवोदित लेखकाचं

हो स्वीकारतो आम्ही तुम्ही तुमच्या वाढदिवसाला किंवा तुमच्या कोणाच्या कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि आम्ही त्या स्वीकार करताना देखील आपल्या नावाचा उल्लेख करूनच ती स्वीकारतो आपली नोंद नक्की राहते त्याची हो अगदी शिवाजी सावंत आहेत माहीं भटांपासून सगळे पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण की या आपण फोन केलात आनंद झाला हो नक्की या व्हिजिट द्या आपण